हॅलो हॉटेल शिरीष आहे का अच्छा सर मी तुमच्याकडे जी जेवणाची ऑर्डर केली होती ना ते जे तुम्ही पाठवलंत त्याच्यामध्ये अगदी वास येतोय बहुतेक जेवण खराब झालं असावं किंवा शिळं असावं नाही नाही मी खोटं बोलत नाही आहे होऊ शकतं की गरमीमुळे तुमचं जेवण खराब झालं असेलही पण ते खाण्यायोग्यच नाही आहे अहो खरंच मी सांगते आहे मी जी ऑर्डर दिली आहे ती खराब आहे मी तक्रार यासाठी करते आहे की मला नको आहे तो तुम्ही असं करा मी जे ही पैसे तुम्हाला एक तर हे जेवण परत ज घेऊन जा मला दुसरं द्या नाहीतर माझे पैसे रिफंड करा कारण तुमच्या अन्नाची गुणवत्ता ही योग्य नव्हती मी खोटं बोलत नाही आहे बघा दादा तुम्हाला हे करायचंच आहे अन्यथा माझे पैसे वापस करा मी तुमची तक्रार करेन अन्यथा हो ऐका माझं